माझ्याकडे सोनीचा होमथेटर आहे आणि याच्यामध्ये क्वालिटीची जी आहे तो खूप मस्त आहे क्वालिटी असल्यामुळे ह्याच्यातनं साऊंड जी क्वालिटी आहे टरबल बास ए प्रॉपरली मेंटली म्हणजे मतलब बॅलन्स केलेली आहे तर बॅलन्स करायला म्हटलं म्हणजे जे असं काही अवघड जात नाही आणि त्याच्यानंतर याच्यातले जे फॅसिलिटीज जे दिलेलं आहे इकोसिस्टम त्याच्यानंतर मिक्सर आणि अशा दोन तीन प्रकारचे जे फॅसिलिटीज जे दिलेलं आहे का ते मुव्हीज मोड असं स्पोर्ट मोड असं दोन तीन प्रकारचे याच्यामुळं खूप इझिली जातंय ते आणि इझिली गेल्यानंतर याची जे साऊंड क्वालिटी जे आहे ते खूप मस्त आहे मस्त टॉकीश टाईप वाटल्यासारखं आहे फीलिंग होते आणि बस आणि याच्यानंतर खूप मस्त आवाज आहे याचा